लिखाण करताना मी माझी अशी पात्रं कधी विकसित नाही करत म्हणजे मी शक्यतो जेव्हा लिहिते त्या वेळेला मला असं वाटतं की मी ते सगळं खऱ्या घटनांवरच किंवा खऱ्या प्रसंगांवरतीच लिहिते वाटतं म्हणजे तसंच आहे ते खरंतर कारण मी कोणी काल्पनिक कथा लेखक नाही आहे आणि मी माझं लेखन म्हणजे माझ्यापुरतं मर्यादित आणि माझ्या माझ्या फेसबुकच्या भिंतीपुरतं मर्यादीत आहे ज्याच्यामध्ये मी विविध लोकांबरोबर आलेल्या अनुभवांबद्दल समाजात आलेल्या अनुभवांबद्दल मला भेटलेल्या काही विशिष्ट व्यक्ती माझ्या आयुष्यातले काही महत्त्वाचे लोक जे समजा आता आमच्या आपल्यामध्ये नाही आहेत तर त्यांच्या काही आठवणी असं लिहिण्यात मी जास्त धन्यता मानते आणि मी त्याचप्रमाणात ते लिहिते त्यामुळे मला पात्र वगैरे विकसित करण्याची गरज कधी पडत नाही आणि मी ती करतच नाही कारण मला माझी कल्पनेची भरारी तितकी उंच उडू शकत नाही आणि हो लिहिताना ज्या वेळेला मला काही लिहायचं असतं त्या वेळेला मी समाजाविषयी आणि मानवाच्या विषयी जे खरं आहे तेच लिहिते मी कुठल्याही भ्रामक किंवा काल्पनिक गोष्टी लिहिणं पसंत करत नाही मला असं वाटतं की कारण आपण जितकं काल्पनिक जगतो ते तर सगळं आपल्याला सिनेमामध्ये दिसतंच पण जेव्हा आपण काहीतरी रियल लाईफ रायटिंग म्हणतात ज्याला तर ते करताना मला असं वाटतं की आपण असंच लिहावं आणि तेसं तसंच मी लिहते त्यामुळे माझ्या याच्यात कुठल्याही प्रकारची काल्पनिकता मी आणत नाही माझ्या लिखणामध्ये